प्रत्येक नृत्यांगनेचं तिच्या नृत्याशी संबंधित एक मोठं काहीतरी स्वप्न किंवा ध्येय असतं जसं दुसऱ्या मंचावर किंवा मोठ्या मंचावर सादरीकरण करणं आंतरराष्ट्रीय मंचावर जाऊन सादरीकरण करणं कुठेतरी आपल्या नृत्याला आप आपलं आपलं तेवढं मोठं नाव असणं नृत्य क्षेत्रात तसं माझा नृत्य संंबंधित असं काही खूप मोठं स्वप्न आहे असं नाही पण जे आपण करतो आहे किंवा जे आपलं नृत्य आहे ते साधना म्हणून समोरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं त्या नृत्यातली ती साधना सगळ्यांना दिसणं हे फार महत्त्वाचं असतं प्रत्येक नृत्यांगनेसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की ती ज्यांच्यासाठी नृत्य करते आहे ज्यांच्यासमोर नृत्य करते आहे ज्यांच्यासमोर ते सादरीकरण करते आहे त्याला तेवढं त्यांनी अप्रिशिएट केलं पाहिजे तेवढं त्याच्या मागचं त्यांना त्या व्यक्तीच्या मागची मेहनत तिने के घेतलेली मेहनत तिने केलेल्या प्रॅक्टिसेस ते तिथे त्या मंचावर तुम्हाला दिसत नाही तुम्हाला फक्त नृत्य दिसतं पण त्याच्या मागे किती मेहनत आहे काय आहे ते दिसलं पाहिजे आणि नृत्य करणं म्हणजे काहीतरी कोणत्यातरी गाण्यावर फक्त नृत्य करून ते इतरांना त्याचा एंटरटेन्मेंट असावं असं नाही तर कुठेतरी जे मी करते आहे जे आपण सादर करतो आहे त्या त्यामध्ये त्या व्यक्तीपर्यंत कोणती चांगली गोष्ट पोहोचते आहे कोणती त्याला त्याच्यातून काय संदेश मिळतो आहे हे ही महत्त्वाचं आहे कोणतंही नृत्य सादर करताना त्यामागे तुमचा काही अभ्यास आहे का तुम्ही कोणत्या गोष्टी त्याच्यातून दाखवताय तुम्ही गोष्टी दाखवताय का जर तुम्ही गोष्टी दाखवताय तर त्यामागे तुमचा किती अभ्यास आहे काय हे जे काही आहे हे नृत्यातून दिसणं फार महत्त्वाचं असतं आणि असंच काहीतरी त्या प्रेक्षकांना दिसायला हवं समजायला हवं एवढंच मला वाटतं